कॅब ड्रायवर बोलता ना आं तु दोन अडीचशे किलोमीटर प्रवास करायचा होता गाडी पाहिजे होती भाड्याने ना नाही फॅमिलीसाठीच आहे पाच जणच आहेत

दोन अडीचशे किलोमीटर होईल समजा किंवा पाच पन्नास वाढू शकते कमी जास्त होऊ शकते पण माणसं आम्ही पाच जणच आहेत हो त्याच्यातून आम्ही जिकडे तिकडं होईल थोडंफार तर ते काय भाड्यानं पडते किंवा रोजानी किंवा किलोमीटरनं असं काही अच्छा

बरं बरं मग एखादा माणूस वाढला तरी चालतं आहे समजा बरं बरं

बरं चालतं आहे यर्टीगाच राहू द्या मग काय पडते किलोमीटर वगैरे आम्हाला सांग जास्त व्हायलं ना आणि वाढलं तरीही काही नाही थोडं कमी जास्त काही करा बघा जास्त रानय ना दोन अडीचशे किलोमीटर आपलं काय जाऊन यायचं आहे दिवसभरामध्ये जास्त झाले बाबलमुन बोलायलो हिंगोली जिल्ह्यामधून

पण पंधरानं राहू द्या राहू द्या तुमचे लय कमी नका आमच्याही नका पंधरानं राहू द्या होते होते ड्रावरचा भत्ता वगैरे देऊ आम्ही हां हां हो चालतं आहे ते आमच्यासोबत होऊन जाईल सकाळी नऊ वाजता या मग हो दोन अडीचशे किलोमीटर हो सकाळी नऊ वाजता हो चालतं आहे